मिशोवरुन मी मागच्या महिन्यात साडी मागवले साडी कशी आहे हे मीच ओपन करून पाहिली तर परफेक्ट रंग होता त्यांचं पॅकिंग छान होतं व्यवस्थित होतं आणि जो मला रंग पाहिजे होता तसाच रंग होता मला तो रंग आवडला साडी आवडली मी नेक्स्ट टाईम परत आणि साडीत चार दिवसांनी सांगितलेली पण ती दोन दिवसातच आली आणि मला आवडली म्हणून मी दुसऱ्यांसाठी पण पुन्हा एक साडी घेतली तीही छान पॅकिंगमध्ये आली व्यवस्थित आली पॅकिंग ओपन करू पाहिलं ती परफेक् मला जी पाहिजे होती तीच साडी आली आणि व्यवस्थित साडी होती त्यामुळे मला जे पाय हवं आहे ते मला मिशोवरून मिळालं त्याचा मला आनंद आहे